अकोला जिल्हा खूप छान वाटतं आहे याच्या आजूबाजूनं सर्वच रोड लाईन कनेक्टिव्हिटी आहे ट्रेन वगैरे आहेत त्यामुळे एक एम आय डी सी पण आहे त्यामुळे बरं वाटतं